महाराष्ट्रातील मुख्य सांस्कृतिक मूल्य म्हणजे परस्परांचा सन्मान वारकरी लोकं जेव्हा एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेला एकमेकांना जमिनीला स्पर्श करून नमस्कार करतात आपल्याकडे कोणीही अरे तुरे करत नाही अहो दादा अहो भाऊ अहो अण्णा काय म्हणता ताई असे शब्द प्रयोग केले जातात लहान मुलींना मात्र एकेरी नाव घेऊन हाक मारलं जातं परंतु त्यातसुद्धा सन्मानाचीच भावना असते ज्ञानेश्वर माऊली विठोबा माऊली असं आपण माऊली माऊली म्हणतो आईचं स्थान ह्या लोकांना आपण देतो त्यामुळे लोक लोकं ही अतिशय स सन्मानाने वागवली जातात